नवीन बाळ जन्मल्यावर पहिल्या वर्षात खूप साऱ्या पारंपरिक विधी केल्या जाते पहिलं म्हणजे नाव ठेवण्याची विधी म्हणजे आमच्या इकडं बारसा साधारणपणे बाराव्या किंवा एकवीसव्या दिवशी बाळाचे नाव ठेवतात आणि आप्तेष्टांना बोलावून छोटा समारंभ करतात यानंतर येतो निष्क्रमण संस्कार म्हणजे बाळाला पहिल्यांदा घराबाहेर नेणं आणि अन्नप्राशन म्हणजे पहिल्याना पहिल्यांदा घट्ट अन्न चारण्याची विधी साधारण सहा महिन्यांच्या आसपास ही केली जाते तसेच काही घरी मोठ्या लोकांकडून आशीर्वाद घेणं कान टोचणं आणि मुनगुळं म्हणजे पहिलं केस काढणं हे सुद्धा पहिल्या वर्षातच केले जाते ह्या सगळ्या गोष्टी बाला बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी संस्कारासाठी आणि आपली परंपरा जपण्यासाठी केले जाते यात आईवडील आजी आजोबा कुटुंब सगळे मिळ मिळून आनंद साजरा करतात हा सगळं ह्या सगळ्या विधी बाळाच्या जन्मलेल्या पहिल्या वर्षात साधारणात म्हणजे केल्या जातात ह्या सगळ्या विधी थँक्यू